आज छोट्या मोठ्या शहरांमध्येसुद्धा चित्रकलेची वेगवेगळी कॉलेजेस किंवा महाविद्यालय उपलब्ध आहेत तर तिथे जाऊन आपण आरामात आपल्याला ज्या नेमक्या ज्या चित्रकलेत आपली आवड आहे जसं की लाईफ ड्रॉईंग किंवा स्टील स्केचेस किंवा स्टिल लाईफ नेचर ड्रॉईंग अशा प्रकारची जी चित्रकलेची वेगवेगळी विषय असतात त्यातल्या कुठल्याही तुम्हाला आपल्याला पर्टिक्युलर विषयात जर स्वतःचं कौशल्य वाढवायचं असेल स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर जवळपासच्या एखाद्या महाविद्यालयात जाऊन योग्य आणि प्रमाणित माहिती आपण घेऊ शकतो तसेच आमच्या आजूबाजूला जी छोटी मोठी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जी कॉलेजेस आहेत ती खास करून उन्हाळ्यात अशा प्रकारचे प्रशिक्षण सत्र आणि शिबिरं आयोजित करतात की त्यामुळे त्याचा समाजाला म्हणजेच विद्यार्थ्यांनासुद्धा फायदा होतो विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळते आणि त्या माहितीतून विद्यार्थ्याला पुढे काय करायचं तोसुद्धा एक सोर्स किंवा एक कलेची आवड निर्माण होते त्याचप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षकांनासुद्धा नवीन नवीन विद्यार्थी किंवा म्हणजे एक व्यवसायिकदृष्ट्या म्हटलं तर ॲडमिशनसुद्धा यामुळे यामुळे मिळतात म्हणून खास करून उन्हाळ्याच्या दिवसात शिबिरं किंवा प्रशिक्षण सत्र आमच्याकडे आयोजित केली जातात